हा राज भाऊ गौरव बोलतो मी काय म्हटलं राज भाऊ मी परवाला येणार होतो ना आपलं डिसाईड झालं होतं ना तर आपण किती वाजता भेटायचं मग मेकअपसाठी अच्छा अच्छा

केव्हा संडे संडेला करायचा का चालेल चालेल तर हे बघा जसं मी तुम्हाला हा तेच जसं मी तुम्हाला आपलं पहिलेही बो बोलणं झालं की मला म्हणजे दोन प्रकारचे तर पाहिजेच आहे तीन प्रकारचे एक वेस्टर्न झालं आहे ना एक ट्रॅडिशनल झालं आणि एक जो असला तो कॅरॅक्टरचे म्हणजे वेगळेवेगळे तर अशा प्रकारचे राहीन तीन चार गेटअपमध्ये ठीक आहे कॉस्च्युम माझ्याकडे आहे आणि जे हेअरविग वगैरे असते तेही माझ्याकडे आहे पण मला तशा टाईपचं पाहिजे अजून बॉडी जे मेकअप असतं ते आहे का नाही म्हणजे टॅन टॅनिंग वगैरे करून ते सगळं तर तेही पाहिजे आहे मला

एक चालेल ना एक कर्णाचा कॅरॅक्टर आहे महारथी कर्णमधलं तो कर्णाचा कॅरॅक्टर आहे माझा ठीक आहे अजून एक असा शक्तिमानचा स्पूफ बनवत आहोत आम्ही तर एक शक्तिमानचा आहे हो आणि तिसरा दुर्योधनचा आहे आहे ना अजून एक अर्जुन आहे तर असे पूर्ण चार कॅरॅक्टर आहे माझे हा तर हे बघा हं हं बोला ना हो हो बरोबर हं हं हं ठीक आहे तर हे जे चार कॅरॅक्टर आहे ना अर्जुन कर्ण वगैरे शक्तिमान तर हे जे आहे तर हे थेटरसाठी आहे तर हे थोडे लाऊड मेकअप पाहिजे आणि बाकीचे जे आहे वेस्टर्न लूक अजून ट्रॅडिशनल आउटफिट वगैरेमध्ये तर ते कॅमेरासाठी असणार आहे हो हो तर ते नॅचरलवालं पाहिजे तर आपल्याकडे कुठलं प्रोजेक्ट आहे प्रोडक्ट कुठलं आहे आपल्याकडे लॅक्मेचे चालेल चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे सर चालेल ना ठीक आहे मग मला लॅक्मे सर कारण की मग बाकीचे मला सूट नाही होत ना तर तो थोडा प्रॉब्लेम आहे चालेल ना तर येत्या संडेला आपण मग भेटूया किती किती वे किती वाजता

दुपारी ना चालो चलेगा सर चालेल ठीक आहे मग धन्यवाद धन्यवाद